मराठीचा वापर फार पूर्वीच्या काळापासून होत आलेला आहे असं इतिहासात दिसतं पूर्वी मराठीला प्राकृत भाषा म्हणत असत तर ही प्राकृत भाषा जी आपल्याला माहिती आहे इतिहासाप्रमाणे जी माहिती आहे तर त्या काळात त्या भाषेत संस्कृत भाषेच्या भाषेतल्या शब्दांचा खूप जास्त वापर केलेला दिसतो असं दिसतं एकूणच की त्या त्या काळात समाजातले जे जे घटक प्रभावी होते किंवा समाजात ज्या ज्या जनसमुदायांची संख्या जास्त होती तर त्या त्या त्या त्या समाजाच्या अभ्यासांच्या घटकांप्रमाणे त्यांच्या भाषेवर त्याचा परिणाम झालेला दिसतो म्हणजे त्या भाषेतले शब्द त्या भाषेचा एकूण लहेजा त्याची उच्चारण्याची पद्धत हे सगळं त्या त्या समाजाच्या घटकांनी प्रभावित केलेलं आपल्याला दिसतं तर मी म्हणलं तसं पूर्वीच्या काळी संस्कृत चा जास्त प्रभाव होता मराठीवर ज्याला प्राकृत म्हणतो आपण त्याच्यानंतर च्या काळात असं झालं की आपल्यावर वारंवार परकीयांची आक्रमणं होत राहिली तर असं दिसतं की साधारण हूण कुशाण यवन अशा लोकांच्या आक्रमणांना आपला समाज खूप सामोरा गेला तर साधारण उत्तरेकडच्या प्रदेशांमध्ये ही आक्रमणं जास्त झाली कारण त्या बाजूंनी भारतात यायला त्यांना वाव मिळाला आणि तर त्या त्या ते जे घुसखोर किंवा जे हल्लेखोर लोक आले आपल्याकडे तर त्यांच्या त्यांच्या भाषांचा प्रभाव त्यांच्या भाषेतल्या शब्दांचा प्रभाव त्या भाषेतल्या काय लहेजाचा प्रभाव ह्या भाषेवर पडत गेला तसंच त्यानंतर ब्रिटिशांचं खूप आक्रमण खूप काळ आपल्या देशाने सहन केलं आणि त्यामुळे हळूहळू असं दिसतं की ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य तर मिळालं आपल्याला एकोणीशे सत्तेचाळीस साली पण त्याच्यानंतर तो जो इंग्रजीचा संस्कार मराठी मनांवर झालेला आहे तर त्यामुळे मराठी लोकांना आणि हळूहळू जागतिकीकरणाला पण सामोरा गेला भारत तर हा पण एक महत्वाचा बदल होता आणि त्यामुळे मराठी समाज हळूहळू त्यांचा विचार असा बदलत गेला की पुढच्या पिढ्यांना इंग्ल इंग्रजी आल्याशिवाय तरणोपाय नाही आणि हे झाल्यामुळे काय झालं की इंग्लिश माध्यमातून शिक्षण वाढलं आणि त्यामुळे इंग्रजी शब्दांचा भरणा मराठीत खूप जास्त झाला आता हळूहळू असं होत चाललं आहे की ह्या ह्या गोष्टीला म्हणजे इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यायला सुरूवात होऊन आता समजा एक चाळीस पन्नास वर्षं झाली असं जर आपण म्हण म्हटलं तर ह्या चाळीस पन्नास वर्षात साधारण एक तीन चार पिढ्या बदलल्या आणि त्यामुळे काय झालं की त्या पिढ्यांना आता मरा इंग्रजी शब्दांची जास्त सवय आहे आणि मराठी भाषेतले काही शब्द हे वापरलेच जात नाहीत कारण माहीतच नाही आहेत लोकांना आणि ते माहिती नसल्यामुळे आता हळूहळू मराठीचं सौंदर्य म्हणून ओळखले जाणारे काही अतिशय मराठी भाषेचा आत्मा असलेले काही शब्द हे आता हळूहळू लुप्त होत चालले आहेत